मी एक शेतकरी आहे माझ्या घरी सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी पण जेवण होत असते आणि माझ्या घरी सं सकाळचे नाश्त्याचे भांडे तेलकट असतात आणि दुपारचे भांडे पण तेलकट असतात आणि संध्याकाळी पण भांडे तेलकट असतात आणि मला दोन मुलं आहे दोन मुलांचे भांडे चहाचे पुन्हा नाश्त्याचे भांडे पुन्हा जेवणाचे भांडे हे खूप सारे भांडे निघतात आणि हे खूप सारे तेलकट असतात भांडे त्यामुळे मी साबणाचा वापर करत असतो किंवा निंबूचा वापर करत असतो साबणाचा वापर मी विम साबणाने भांडे घासत असतो आणि